मराठी भाषेतील काही सामान्य म्हणी नाचता येई ना अंगण वाकडं सत्रीच्या न नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न आयत्या आयत्या बिळात नागोबा आंंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे आपण हसे लोळायला शिंबूड आपल्या नाकाला टाळ्या टिपऱ्याची गाठ आधीच उल्लास त्यात फाल्गुनमास आंधळ दळतं कुत्रं पिठ खातं नाकापेक्षा मोती जड फार लाड केले तर मुले बिघडतात अन्नाचा घेते वास कोरीचा घेते घास हाती झाले गावचेन पोट फुगले देवाचे अघटित वारतान कोल्ले गेले तीर्था